अच्छा तुम्ही सोशल वर्कर बोलता समाजकार्याचे करणारवाले अच्छा अच्छा अच्छा आमच्या गावात साहेब थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे ते बचत गटांना काही लोन बिन काही देत नाहीत हे लोकं मावीवाले तर त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा बुवा बरं बरं बरं आणि ते दिगर साहेबांना भेटायचं होतं आम्हाला थोडीशी मदत पाहिजेच थोडी तुमची हा पण तो मन तर तुमच्याकडून मदत झाली तर बरं होईल तसं काय आमचं कोणी काही ऐकत नाही आम्ही शेतकरी लोक आहो बाबा हा तेच म्हणतो थोडंसं आमच्याकडं लक्ष द्या आणि आमच्या गावात येऊन एकवेळ मिटिंग घ्या आमच्या लोकांना समजावून सांगा काय आमच्या हो लोकांना काही समजत नाही आणि हे दुसरे जे काही कर्मचारी आहेत आणि काही लीडर लोक आहेत हो तेच थोडंसं बोलायचं होतं तेच म्हटलं एकदा येऊन बोला भेटा एकदा आणि आमच्या समस्या सोडवा बुवा काहीतरी ह्या हो हो आणि दुसरं असं म्हणजे अ गावात कोणतीच थोडेसे हे जे काही कर्मचारी लोक आहेत म्हणजे ग्रामसेवक झाले पांडे बा झाले हे काही आम्हाला काही सहकार्य करत नाहीत बाकी थोडंफार आम्हाला त्यांना समजावून सांगण्यासाठी आहे बा तुमचं सहकार्य आवश्यक आहे नाही नाही ते तर लाईटच बंद आहेत तर बारा महिन्यापासून आमच्या गावातले ते तं सांगून सांगून कंटाळलो बुवा आम्ही त्यांना आमच्या दारातच खांब नाही त्यांना लाइटाविषयी बोललो तर बोलत पण नाहीत तर काहीच आम्ही गरीब लोक आहो पाणी तर विहिरीहून आणावी लागते डोक्यावर विहिरीहून लांब आणून पाण्याचीही व्यवस्था नाही आमच्या गावात थोडसं अन् तुमचं नाव ऐकल्यामुळं आम्ही बऱ्याच दिवसापासून तुम्ही बुवा समाजाला सहकार्य करता सोशल वर्क आहे तुमचा ते चालू तुमचा तुमच्या संस्थेमार्फत तर त्यासाठी आम्हाला सहकार्य करा तुम्ही ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही मग चालेल हा कधी येता उद्या परवा दोन चार दिवसात येताल का तुम्ही मग एक आम्ही आमच्या डागल्यात मीटिंग करू हो चालेल चालेल बरं बरं बरं मी मिटिंग संध्याकाळची ठरवायची का सकाळची ठरवायची बरं बरं काही हरकत नाही चालेल मग हा ठीक आहे ठीक आहे या मग धन्यवाद